आपल्या प्रत्येकाला शाळा खूप आवडते कारण शाळेत खूप गंमती जमती चालतात मित्र मैत्रिणी ज्यांच्यासोबत आपण खूप गप्पा मारतो आणि खूप जवळ ते आपले होतात आणि आपण त्यांच्यासाठी नेहमी उपस्थित असतो ते आपलं खूप मदतही करतात आणि त्याचप्रमाणे आपल्याला शाळेमध्ये मराठी हिंदी इंग्लिश विज्ञान गणित इतिहास भूगोल असे विषय शिकवले जातात आणि शिक्षकही खूप चांगले असतात माझ्या प्रत्येक इयत्तेचे जे शिक्षक वर्गशिक्षक आहेत ते खूप चांगलेत ते समजूतदार आहेत नेहमी सपोर्ट करतात नेहमी मला प्रस प्रोत्साहन देतात आणि म्हणून मला शाळा खूप आवडते